हो स्वयंपाक करताना किंवा जेवताना काही प्रथा परंपरा जर आपण त्यांचे पालन केले तर त्याची शुद्धता आपल्या स्वयंपाकामध्ये उतरते आणि ती आपल्या जेव्हा आपल्या उद उदरात जाते त्याच्यापासून आपले विचारसुद्धा पवित्र होतात आपलं जे आपलं स्वयंपाकामध्ये जी पवित्रता श्लोकांमुळे किंवा श्लोकां मुळे आपल्या ह्याच्यात जाते ती आपल्या मेंदूपर्यंत पण पोहोचते म्हणून स्वयंपाक करताना प्रथा व परंपरा यांचे पालन करणं माझ्या मते तरी खूप आवश्यक आहे